ओ सर आम्ही टी टी वी तर विकत घेतला कारण की घेताना मला खूप खूप आनंद झाला होता पण आता खू खूप प्रॉब्लेम होत आहे कारण की अभ्यासाचं मुलांचे परीक्षेचे प्रे प्रेथ आहे त्यामुळे लेकरं काही अभ्यास अभ्यासात मनच लागत नाही आहे त्यांचं निव्वळ टी वीत लक्ष असते आणि टी वीवरील कार्यक्रम तर आधीचे खूप छान कार्यक्रम होते पण आता तर पाहण्यालायकच नाही ह्याला आहे कारण की लेकरंच बिघडायचे आणखी ते पाहून आता आमचं खूप न बिल पण खूप येत आहे लेकरं काही टी वीच्या बाजुनं होत नाही अभ्यास पण करत नाही कारण की आमचं तर त्यांच्या डोळ्यावर पण असर होते आणि त्याच्या अभ्यासावर पण असर होत आहे ना कारण की अभ्यास नाही केला पेपरमध्ये पास कसे होणार ते लेकरं त्यामुळे आम्हाला बिल तर येतंच आहे टी वीचं पण ते लेकराचं खूप नुकसान होत आहे त्यामुळे आम्हाला तर टी वी कसाच परवडत नाही आता सर्व एक आणि लावत जर टी वी बंद केला का लेकरंच भांडणं करतात एकमेकासोबत तो म्हणते मला हे की पाहायचं आहे आणि तो म्हणते मला ते पाहायचं आहे आणि आपल्या तर आवडीचं कधी पाहायले आपल्याला तर मिळतच नाही पण लेकरंच भांडणं करतात क कोण म्हणते किरकेट पाहतो कोणी म्हणते मॅच पाहतो कोणी म्हणते काही पाहतो ढीशूम ढाशूमचे पिच्चर पाहतो आम्हाला त्याच्यामुळे लेकरांचं प्रॉब्लेम ऐकावं का आपलं आपणच डोकं पागल होऊन राहिलं त्याच्यामुळे काय आम्ही टी वी टी वी बंद करून टाकायला परवडते आता काही परवडतच नाही कारण की लेकरांचं खूप नुकसान होत आहे ना लेकरं जर पास नाही झाले तर काय शिक्षणाचा खर्च आम्ही घेव गरीब लोकाचे खरे शिक्षणाचा खर्च किती जड जात आहे शिक्षणाचा किती व् व्हॅल्यू आलेलं आहे आणि त्याच्यामुळे लेकरानं जर अभ्यासच केला नाही तर काय फायदा आहे आम्ही गरीबीनं काम करू करू त्या लेकराला जर शिकवतो आपण तर काही फायदा झाला पाहिजे ना नुसतं टी वीच्यानं जर लेकरं नापास झाले तर काय करायचं आम्ही त्याच्यामुळे आम्ही टी वीच बंद करून ठेवतो